दादा आत्ता मी जो प्रवास केला त्या प्रवासात कित्रू किती रुपये झाले हां बरं एवढे एवढे झाले का तर मग मी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करू शकतो का का कॅश देऊ हां ऑनलाईन करू शकतो का तर तुमचा यू पी आय आय डी सांगता का नाही तर एक काम करा तुमच्याकडं फोन पे जीपे किंवा पेटीएम आहे का आहे ना बरं मग तुमचा मग नंबर सांगा मग हां नंबर हां तुमचा रेगुलर फोन नंबर फेवरेट काय काय सेवेन झिरो फोर फाईव थ्री सिक्स टू फाईव वन जिरो ओके ठीक आहे हां ओके रुपये ना बरं बरं ओके हां आले का बघा